मी स्वच्छता प्रिय माणूस आहे आणि मला आपलं घर स्वच्छ असावं असं मला वाटतं प्रत्येकाला आपलं घर स्वच्छ असावं असं वाटतच असतं मग त्या घर साफ ठेवण्यासाठी आपण काय काय करावं तर पहिल्यांदा आपण एखादी बाई किंवा रामागडी असे कोणी ठेवतो त्याच्याऐवजी मी स्वत घर साफ करतो त्याच्यासाठी झाडू वापरतो पंखे आठवड्यातून एकदा साफ करतो त्याच्यावरचे धूळ आणि कोळीष्टकं सगळी नाही सेवा असे प्रत्येक घरातल्या कोपरा न कोपरा मी स्वच्छ करतो आणि हे काम दर रविवारी किंवा सुटीच्या दिवशी मी करतो त्यामुळे वेळही चांगला जातो आणि जास्त न आणि काय ठिकाणी मला फिनाईल लायझॉल हे रासायनिक वापरावं लागतं त्याशिवाय स्वच्छता होत नाही त्यामुळे त्या रासायनिक घटकाचे हानिक कमी हानिकारक आहे ते मी वापरतो आणि नैसर्गिक म्हणजे त्याच्यात झाडू आलं पाणी आलं सगळं स्वच्छ कराय ते तुम्ही व्यवस्थित पाण्याची निचरा व्यवस्थित होण्यासाठी काय काय राहते सगळं मी करतो पण मुख्य म्हणजे खराटा झाडू आणि कपडा ह्या तीन गोष्टी हे स्वच्छतेच्या स्वताची नैसर्गिक घटक आहे आणि मला वाटतं लायझॉल फिनॉईल ही तात्पुरती ॲसिड शक्यतो कमी वापरतो कारण ते हानिकारकय त्यामुळे फिनाईल लायझॉलसारखी अशी कमी हानिकारक रासायनिक वापरल्यानं काहीच हरकत नाही आणि साबण आहे तसा साबणाचाही वापर चांगला तर माझं घर साफ आणि स्वच्छ असतं